राज्यातील मुख्य आरोग्यसेवा प्रदाते डॉक्टर नर्सेस व इतर व्यावसायिक आहेत खासगी विरुद्ध सरकारी सुविधा म्हटलं तर खासगी रुग्णालयामध्ये आपल्यालाच आपला चांगला उपचार तर होतो पण त्यामध्ये जास्तीत जास्त पैसे आपल्याला मोजावे लागते जसे बेड खर्च राहतो सर्जनची फी राहते चाचणी वेगवेगळ्या चाचण्या करायच्या असेल आपल्या त्याची फीज राहते त्याच्यामुळे गरीबातला गरीब व्यक्ती तो खासगी रुग्णालयामध्ये उपचार करू शकत नाही तर त्याच्याच विरुद्ध आपला जो शासकीय रुग्णालय आहे त्यामध्ये एकदम कमी पैशात म्हणजे काहीच पैसा एकही पैसा लागत नाही त्यात आपला उपचार होऊ शकते पूर्ण त्यात डॉक्टरची फी नाही लागत काही चाचण्या केल्या ब्लड टेस्ट वगैरे केले सोनोग्राफी केली ह्याची पण आपल्याला पैसे काही लागत नाही त्याच्यामुळे गरीबातला गरीब व्यक्ती हा शासकीय रुग्णाकडे रुग्णालयाकडे धाव घेते